रेडियो स्टेशनवरील किंवा यफयम म्हणजे माझा आवडता कार्यक्रम म्हणजे मला त्याच्यावरील म्हणजे साँग आवडतात आणि म्हणजे ते कारण ओल्ड असतात ना मला ते ओल्ड गाणे आवडतात कारण असं म्हणणे आहे ना ओल्ड इस गोल्ड तर मला ओल्ड गाणे खूप ऐकायला खूप आवडतात आणि टी वी सरी टी वी सिरीयलवरील मला सर्वात जास्त कं प्रोग्राम आवडतो म्हणजे तो म्हणजे तारक मेहतांचा उल्टा चश्मा कारण त्यामध्ये खूप चांगलं कॉमेडी आहे आणि आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शनही होतं कारण त्यामध्ये एक काय असते सिरीयलमध्ये फक्त आपल्याला चांगलंच हे मिळू शकते ज्ञान कारण पूर्णपणे त्या सिरीयलमध्ये पूर्ण वाईट म्हणजे वाईट कामांना कशा प्रकारे आपण चांगल्या कामा कामांमध्ये कशा वं वो ओढू शकतो म्हणजे वाईट दृष्टींना चांगल्या दृष्टीकडे कशा प्रकारे म्हणजे अशा ओढू शकतो तर ते दर्शवलं जाते त्या सिरीयलमध्ये आणखीन अशा इतर काही गोष्टी आहेत की गरिबांची मदत कशी करणे आणि नो जास्त पैशांचा गर्व न करणे अशा काही इतर गोष्टी शिकू आपण शिकू शकतो त्या सिरीयलमध्ये